महाराष्ट्रामध्ये खूप खाद्यपदार्थ वापरल्या जातात आणि खाल्ल्या पण जातात आणि काही पदार्थ असे आहे जे खूप कमी वेळा वापरल्या जातात जसं पुरणपोळी पुरणपोळी ही कधीकधीच वापरल्या जाते जसं दसरा दिवाळी होळी असा काही त्योहार सण असला तरच आपण पुरणपोळी करतो तसंच आपण काही खाद्यपदार्थ केव्हा आपण काही खाद्यपदार्थ जे असतात जे आपण नेहमी वापरतो जसं भाजी बनवताना आपण मीठ लसूण कांदा अद्रक असे नेहमी वापरणारे आहे परंतु काही मसालेदार जे पदार्थ असते जसं की गरम मसाला वगैरे लवंग वगे तर हे खूप पचण्यासाठी हार्ड असतात कठीण असतात म्हणून ते खूप कमी प्रमाणात वापरल्या जाते काऊन का तेच्यापासून आपल्याला नुकसान पण होते म्हणून खूप कधीकधीच ते आपण खाद्यान्नामध्ये वापरतो भाजी करताना त्याचा वापर खूप कधीकधी करतो आपण एकदम कधीकधी